स्विफ्ट स्विफ्ट डिझायर अल्टो के टेन अल्टो एट हंड्रेड स्प्लेंडर शाईन वन ट्वेंटी फाय युनिकॉर्न वन ट्वेंटी फाय युनिकॉर्न ग्लॅमर मर्सडीज बेनज ग्लॅनजा फ्रोनेक्स

अशोक लीलँड टाटा अल्ट्रोज अल्ट्रा सी एन जी बलेनो बलेनो वेगसाय ब्रेजा एफ झेड एम टी आर ओन फाय यामा आमआ यप झेड पल्सर वन ट्वेंटी फायव पल्सर वन फिफ्टी पल्सर टू हंड्रेड पॅशन वन ट्वेंटी फाय पॅशन वन ट्वेंटी हिरो होंडा सिटी हंड्रेड स्वराज सातशे चव्वेचाळीस सोनालिका पंचेचाळीस एच पी स्वराज आठशे पंचावन्न अर्जुून सहाशे बासष्ट